दरवर्षी आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी असते पण या वर्षीची सुट्टी काही खासच होती या वर्षीच्या सुट्टीमध्ये आम्ही जम्मू श्रीन जम्मू काश्मीर श्रीनगरमध्ये फिरायला गेलो दहा दिवसाची ही ट्रिप होती एक जून ते दहा जून अशी ही ट्रीप होती मी आत्ता पण जेवढ्या सुट्ट्या घालवल्या त्या सुट्ट्यामध्ये सर्वात आरामदायी अशी सुट्टी होती या सुट्टीमध्ये इतकी ताजीतवानी आणि नवीन ऊर्जा मिळाल्या की खूप छान असं वाटतं आहे तो निसर्ग परिसर उंचच उंच डोंगर पर्वत दऱ्या त्याच्यावरती बर्फाच्छादित असणारा बर्फ दिसणारे त्याचे सौंदर्य जिकडे पहावं तिकडं बर्फ आणि हेर हिरवळपणा बघून बर्फातून वाहणाऱ्या नद्या बघून मन एकदम प्रसन्न झालेलं आहे त्या ठिकाणचे लोकं तिथला परिसर वा वातावरण शांतता बघून आणि त्या ठिकाणी फिरत असताना त्या तिथले पदार्थ हे बघून खरंच जम्मू काश्मीरला या पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात त्याच्यामध्ये काही खोटं नाही खरंच तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल कोणालाही तरी नक्कीच जम्मू काश्मीरला व्हिजिट देऊन या